हाव मी रेडिओवरील बातम्या ऐकतो आणि मला नाईन्टी फोर पाॅईंट फोर नाईन्टी फाय नाईन वन असे जे चॅनल आहेत ते चॅनल मी ऐकतो त्याच्यासोबत आकाशवाणी अकोला याच्यावरील तरी बातम्या ऐकतो आणि आकाशवाणी अकोलावर जे रेडिओ चॅनल आहे ते एकदम चांगलं चॅनल आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी रोजगारासाठी किंवा इतर नोकरीविषयक माहिती तसेच शेतीविषयक माहिती ज्या अशा बातम्या आहेत त्या बातम्या मला खूप ऐकाव्याशा वाटतात आणि त्या आकाशवाणी अकोला येथून दररोज असं दररोज प्रसारित केल्या जातात आणि त्याच्यामध्ये काही जे अकराच्या बातम्या आहेत त्या पण चांगल्या हंतात पूर्ण भारताची त्यात एकदोन मिनिटांत बातम्या असतात पण पूर्ण भारताची त्यात माहिती दिल्या जाते म्हणजे कमी वेळात चांगली माहिती आपल्याला दिल्या जाते आणि कुठं आणि सगळ्या प्रकारच्या बातम्या एकेक बातमी त्यात टाकली जाते इव्हन जे खेळ असतात खेळाचंदेखील बातमी त्यात टाकली जाते आज कोणते खेळ खेळले कुठे चालले आय पी एल वगैरेच्या देखील बातम्या त्यामध्ये टाकलेल्या असतात त्यामुळे ह्या ज्या बातम्या आहेत ह्या बातम्या आपल्याला घरपोच संध्याकाळी हे म्हणजे पेपरातले दुसऱ्या दिवशी वाचायला मिळतात पण आकाशवाणी किंवा रेडिओमार्फत ह्या आपल्याला ताबडतोब माहिती केल्या जाते आणि कुठे काय घडलं आहे हे आपल्याला ज्याच्या त्या दिवशी कळल्या जाते त्यामुळे ही जी चॅनल आहेत चॅनलवरल्या बातम्या आणि रेडिओवरले गाणे रेडिओ शिटी वगैरे किंवा आकाशवाणी अकोला ह्याच्यावरले गाणे भरपूर मला ऐकायला आवडतात आणि ते एकं चांगल्या प्रकारचे चॅनल आहेत कारण टी व्ही मिडिया जरी असला इंश्टाग्रॅम फेसबुक जरी असले तरी बातम्या ह्या या बातम्या एकदम चांगल्या प्रकारे दिल्यामुळे त्याच्यामुळे ह्या ज्या बातम्या आहेत ह्या बातम्या एकदम अनुचित आहेत त्यामुळे ह्या ज्या वरील बातम्या आहेत त्या मला ऐकवल्या चांगल्या वाटतात